रेखा आणि अमिताभ बच्चन हे सिलसिला पिच्चरमध्ये वेगळे वेगळे कृत्य करताना दिसतात परंतु न्यूजवाल्यांनी ह्या पिच्चरमध्ये त्यांची वेगवेगळी लव स्टोरी सांगितली पण ही लव स्टोरी खरी आहे हे कशावरून असे काही काही विचित्र दाखवून लहान मुलांवर त्याचा प्रभार प्रभाव पडतो आणि तसेच माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांचीही लव स्टोरी बाहेर काढली होती परंतु संजय दत्त याला ह्या गोष्टींना किती सामोरे जावे लागले हे त्याचं त्याला माहिती आहे त्यांना खूप प्रॉब्लेम आले त्या लाईफ त्यांच्या लाईफमध्ये पिच्चरच्या कलाकारांच्या करिअरमध्ये त्यांच्यासमोर खूप प्रॉब्लेम होते त्यांच्याविषयी अशा खोट्या खोट्या बातम्या अशा टाकतात आणि त्या अशा मला या योग्य वाटत नाहीत जे आहेत त्याच सांगितल्या गेल्या पाहिजे